नागपूर जिल्ह्यामध्ये होळी दिवाळी संक मकर संक्रांती हे सण साजरे साजरे केलेले जातात गणेशोत्सव साजरा केला जातो दिवाळीमधे घरोघरी फटाके फटाके आणि दिव्याचे तोरण वगैरे लावलेले जातात पूजापाठ वगैरे करतात छान फराळाचं करून खातात लोक आपल्या घरी आणि होळीला प्रत्येक घरी जाऊन गुलाल रंग खेळतात आणि एकमेकाला होळीच्या शुभेच्छा देतात संक्रांतीला मकर संक्रांतीला तिळाचं तीळ आणि गुळ गुळ याचा आ वाणं वाटतात आणि एकमेकांना तीळ तिळगुळ दे घेऊन गोड गोड बोला असा असं बोलून हे सण साजरे करतात